मराठी भाषा ही केवळ स संवादाचा माध्यम नसून ती आमच्या संस्कृतीचं परंपरेचं आणि भावनांची अभिव्यक्ती आहे मला मराठी भाषेतील एक विशेष आणि लक्षणीय गोष्ट वाटते ती म्हणजे तिची साम सांस्कृतिक समृद्धता आणि शब्द संपत्ती मराठी भाषेत भावनांना शब्द शब्दात बांधण्याची विश्ल विलक्षण ताकद आहे मन सांगायचं झालं तर मनातले बोल सौख्य सत्कार श्रद्धा संवेदना असे अनेक शब्द अतिशय सूक्ष्म भावना व्यक्त करतात कविता अभंग ओव्या लावण्या या रूपातून मराठी भाषेनं जीवनाचे विविध रंग मांडले आहेत तसंच ग्रामीण भागातील बोलीभाषा वऱ्हाडी कोकणी मालवणी अहिराणी यासारख्या विविध भाषिक रंगांनी मराठी अजूनच समृद्ध झालेली आहे शिवाय संत तुकाराम ज्ञानेश्वर बहिणाबाई पु ल देशपांडे यासारख्या अनेक थोर साहित्यिकांनी या भाषेला अजरामर केले आहे मराठी ही केवळ भाषा नसून ती आमच्या अस्तित्वाचा भाग आहे म्हणूनच तिच्याबद्दल विशेष अभिमान वाटतो